हॅलो बोल ना हो गं ताई अरे जाऊ ना आपण सगळे एकमेकांच्या घरी सगळ्यांना बोलवू पण आपण चांगला साजरा करायचा आहे या वेळेस

नाही नाही माझ्या लक्षात आहे आणि मी खूप साऱ्या अशा माझ्या म्हणजे माझ्या दिमागमध्ये विचार वगैरे आले आहे तर आपण सगळ्या महिला एक जागेवर जमा होवू नंतर या विषयावर आणखी बोलू हो हो तेच म्हणजे मी माझ्या घरी सगळ्यांना बोलवणारच आहे आणि मी तुला कॉल करणारच होती तर तू मला कॉल केला तर मग कसं करायचं तर तेच मी म्हणत होती मी एक बा कसं काय करायचं बा आता हा हळदी कुंकवाचं तुझ्यामध्ये एक दिमागामध्ये काही विचार असेल तर तो पण सांग मला नाही नाही सगळ्या जणांचा विचार होता तसा की काही या वेळेस नवीन करायचं आणि मग सगळे मला म्हणत होते की तू काही विचार कर तर मी केला आहे तर सगळे एका ठिकाणी जमा होवू तेव्हा नंतर या विषयावर बोलू संध्याकाळी होतं मग सगळ्यांना तसा कॉल करावं लागेल सगळेजण जमा हो आणि हळदी कुंकवाचा या वेळेस चांगला कार्यक्रम करू हो ते तर होऊनच जाईल म्हणा पण तू येऊ शकशील ना तुला पॉसिबल आहे ना यायना ठीक आहे ठीक आहे